हा नमस्कार हा ए बाभलीहून बोलत आहे म्हणलं आम्ही ते आपल्या दुकानातून परवा दिवशी हरभऱ्यासाठी तुरीसाठी औषध नेलं होतं कीटक नाशकाचं त्या ते फवारणे तर झालं तर काय अळी काय मरेना झाली काय तेवढं काय वाटत नाही इफेक्टीव्ह तुमचं औषध केम केम नेला होता हा तुम्ही म्हटले होते बा चांगलं आहे घेऊन जा अळी वगैरे मरते म्हणत होते काय फवारा झाला दोन दिवस आहे अळी जशाला तशी दिसत आहे बा आ झाले दोन तीन दिवस झाले बघा तुम्ही म्हणे एका दिवस आता तुम्ही दहा पंपाचं दिलं होतं औषध दहा पंप झाले आपले फवारणं तर अळी काय दहा टक्के अळी फक्त खतम झाली ऐंशी टक्के तशीच दिसत आहे तुरीवर हां हां वीस टक्के वाया पण हे वाया गेलं ना आमचं फ्रीमध्ये पैसे गेले ना तुम्ही बोगस कंपनीचं दिलं आम्हाला ते सगळं प्रोडक्ट अळी मरेना झाली काय नाही काय नाही जशास तशी अळी आहे ती हां ते बराबर आहे तुमचं पण आमचं नुकसान झालं ना त्याच्यामध्ये आमची अळीही मेली नाही एकतर पैसे गेले पैसे ते आम्हाला पैसे वगैरे वापस पाहिजे बघा ते आता ते तुमचं तुम्हाला ते काय ते आणून देतो ते तुमच्या दुकानाची पर्चिगिरची ते तुमचं कोणता आहे ते डबकं ते आमचे कंपनीकडून पैसे हां ते बराबर आहे तुमचं दिलं पण ते आता थोडं चांगलं आता पाहिजे आम्हाला नाही तर तुमची कंप्लेंट करतो आम्ही वर नाहीतर आम्हाला चांगलं इफेक्टिव्ह पाहिजे नाहीतर एक तर दुसऱ्या बदलून द्या का मग पैसे वापस द्या आमचे आम्हाला हा पण फ्रीमध्ये पाहिजे आता ते बरं बरं बरं बरं ठीक ठीक आहे ठीक आहे चालतं आहे मग येतो मी दुकानला आ भेटतो तुम्हाला हां हां चालतं आहे चालतं आहे